आमच्या भागात सार्वजनिक क्रीडा संकुल आहे हे महाराष्ट्र शासनाचे आहे तेथे पोहणे पळणे बॅडमिंटन ॲथलेटिक्स फुटबॉल हॉकी बुद्धिबळ या खेळांची उत्तम प्रकारची सोय आहे तेथील जलतरण तलाव हा उत्तम दर्जाचा आहे बॅडमिंटनची सोय सुद्धा चांगली आहे याशिवाय ॲथलेटिक्स फुटबॉल हॉकी बुद्धिबळ यांच्यासाठी उत्तम शिक्षक आहेत याचा उपयोग सर्वजण म्हणजे ज्यांना खेळात रस आहे ते करू शकतात हे क्रीडा संकुल मध्यवर्ती भागात असल्याने याचा सर्व लोकांना उपयोग होतो ही शासनातर्फे केलेली एक उत्तम सोय आहे